मला सांगू शकतेस का की तू इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट का न निवडलास आणि तुम्ही सध्या कोणकोणते प्रोजेक्ट करता आहात आणि तुला भविष्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स झाल्यानंतर काय करायचं आहे